जुन्या मोबाईलमध्ये सुविधा खूप कमी होत्या स्मार्टफोनचा एक खूप फायदा होतो आहे की आपल्याला अनेक गोष्टी एकत्र त्यात साठवता येतात त्यात प्रामुख्याने आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करता येतात व्हिडिओज येतात नोटपॅडसारखं ॲप असल्या कारणानं आपल्याला त्याच्यात काही नोंदीही करून ठेवता येतात त्यानंतर फोनची क्षमता खूप वाढली आहे त्यामुळे ते हाताळणं सोयीचं जातं गुगलसारखं ॲप असल्या कारणानं माहिती घेणंही सोपं जातं जुन्या फोनमध्ये फक्त फोन करणं फोन घेणं एवढ्याच गोष्टी होत होत्या किंवा एखादा खेळ आता काही बुद्धिवर्धक खेळ असतील झूम मीटिंग असेल गुगल मीटिंग असेल अशासारख्यासुद्धा गोष्टी म्हणजे ते ॲप डाऊनलोड करून त्याच्यातून माहिती घेता येते म्हणजे खरंतर दैनंदिन जीवनातला स्मार्टफोन अत्यंत महत्वाचाच भाग झाला आहे फॅसिलिटीज त्याच्या खूप चांगल्या असल्याकारणानं आणि आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यानी वेगवेगळे टॉवर केलेले आहेत त्यामुळे ते टॉवर असल्या कारणानं रेंजची फारशी अडचण येत नाही पूर्वी फक्त बी एस एन एल एकच असायचं आता वोडाफोन आताही बंद झालं वोडाफोन पण रिलायन्ससारखे जे एक मोठी संस्था आहे तर त्यांच्या माध्यमात माझं रिलायन्सचे एक कार्ड आहे बी एस एन एल मी वापरते कारण ग्रामीण भागात विशेषतः कोकणामध्ये अजून बी एस एन एलचा प्रभाव जास्त आहे त्यामुळे तिथं काही वेळ इतर गोष्टींची रेंज येत नाही पण बी एस एन एलला रेंज येऊ शकते घरात असणारे साधे फोन तिथपासून छोटे मोबाईल आणि तिथून आता स्मार्टफोन या सगळ्या गोष्टी आपल्याला दैनंदिन गरजेच्या होऊन बसलेल्या आहेत कारण आता खूप माणसं काही काही वेळेला खूप लांब असतात अशावेळी पटकन संपर्क करायला स्मार्टफोनचाही उपयोग होतो काही डॉक्युमेंट्स जर पाठवायचे असेल तरी स्मार्टफोनमधनं आपल्याला ते पाठवता येतात म्हणून मला ते छान वाटतं जग जसं बदलतं आहे तसं नवनवीन ॲडिशन्स ह्या फोनमध्ये होत असतात त्यामुळे हा फोन हिताचा आहे फक्त तो मर्यादित वापरता आला पाहिजे